माझ्या छोट्याशा बाल्कनीमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारची रोपे लावली आहेत त्यामध्ये गुलाब जाई जुई पारिजातक आणि शेवंती अशी भरपूर फुले मी लावलेली आहेत ही फुलझाडे वाढवण्यासाठी त्याला सूर्यप्रकाशाची खूप जास्त प्रमाणात आवश्यकता असते ज्या प फुलझाडांना जास्त सूर्यप्रकाश लागतो त्या फुलझाडांना मी सूर्यप्रकाशाच्या छायेमध्ये जास्त ठेवलेले आहे तर काही झाडांना कमी सूर्यप्रकाश लागतो ती फुलझाडे मी दुसऱ्या बाजूला सावलीच्या ठिकाणी ठेवलेली आहेत त्यांना रोज मी सकाळ संध्याकाळ दोन वेळा त्या योग्य प्रमाणामध्ये पाणी घालते ही फुलझाडे वाढवण्यासाठी मी रासायनिक खतांचा वापर करत नाही शक्यतो घरामध्ये जी काही भाज्या किंवा फळे येतात त्यांची साले काढून त्यापासून मी खत तयार करते झाडावरील कीड कमी करण्यासाठी आपले जे गोमूत्र असते त्याचा पाण्यामध्ये घालून मी त्याचा फवारा झाडांवर मारते त्यामुळे भा झाडांवर कोणत्याही प्रकारची कीड किंवा किडे मुंग्या होत नाहीत त्यामुळे ब झाडे अगदी स्वच्छ छान आणि हिरवीगार राहतात झाडांना फुले मोठ्या प्रमाणात येण्यासाठी मग मी वेगवेगळ्या प्रकारच्या चहाची पावडर किंवा घरामध्ये असलेले जे अन्नपदार्थ असतात त्यातून जे काही खरकटे पाणी असते ते गाळून ते देखील मी झाडांना घालते त्यामुळे फुलं छान येतात अशी ही सुंदर झाडे आम्ही न आठवड्यातून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुतो त्याचबरोबर त्याचं योग्य प्रमाणामध्ये कटिंगही करतो गुलाबाच्या झाडांना कायम कटिंगची खूप गरज असते आणि सूर्यप्रकाशाची खूप गरज असते त्यामुळे गुलाबाची झाडे जेव्हा मी कधीही लावते त्यावेळेला त्याला व्यवस्थित कटिंग करते म्हणजे तिथून आणखी प्र मोठ्ठ्या प्रमाणात फुले यायला सुरुवात होतात गुलाबाच्या झाडाचं आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे गुलाबाच्या झाडाला फूल येऊन गेले की त्या ठिकाणाचे कटिंग करायचे त्यामुळे फुलं व झाड वाढायला मदत होते त्याला व्यवस्थित फांद्या फुटतात आणि गुलाबाला फुले देखील जास्त येतात गुलाबाच्या झाडाला चहाच्या पावडरीसारखे उत्तम खत नाही त्यामुळं चहाची पावडर जेव्हा आपण चहा पितो त्यावेळेला ती स्वच्छ धुवून घ्यावी आणि ती सा चहाची पुडेचा चोथा झाडामध्ये घालावा त्यामुळे गुलाबाला छान फुले येतात पारिजातकाचंही झाड माझ्याकडे आहे त्याचं मी कटिंग कायम मध्येअधे करत असते ज्यावेळेला झाड खूप मग योग्य प्रमाणात वाढेल त्यावेळेला त्याला छान छोटी छोटी फुले येऊ शकतात शेवंतीचं बघायला गेलं तर शेवंतीच्या झाडाला थोडी उन्हाची आणि थोड्या सावलीची गरज असते त्यामुळे अशी झाडे कमी उन्हाच्या ठिकाणी ठेवावीत आणि योग्य प्रमाणात तिला वाढू द्यावे कोत न त्याचबरोबरचा छोट्या छोट्या भाज्या देखील मी लावते त्या भाज्यांमध्ये कोथिंबीर मेथी किंवा को मिरची अशी फुलझा फळझाडे देखील मी लावत असते मग भाजीच्या आलेल्या ज्या काही मिरचीच्या बिया असतात त्या जरी टाकल्या मातीमध्ये आणि योग्य प्रमाणात जर पाणी आणि सूर्यप्रकाश दिला तर छान प्रमाणात झाडेही वाढतात त्यामुळे प्रत्येकाने आपल्या अंगणामध्ये छान झाडे लावावीत आणि वढवावीत त्यामुळे मला फुलांची खूप आवड आहे आणि ती उगवायलाही आवडते